हॅलो हॅलो

तर ते आज ऑफिसमध्ये एकजण आले होते म्हणजे त् त्या ह्याच्या ग् म्युचुअल फंड आणि हे असं सगळं म्हणजे तर त्याच्याविषयी ते सांगायला एक सेमिनार होता आमच्या ऑफिसमध्ये तर त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे तर मी ते घरी आल्यावर सांगेन पण त्यांना ते आत्ता लगेच कन्फर्मेशन थोडंसं पाहिजे आहे असं तर मग म्हटलं म्हणून मी फोन केला म्हटलं एकदोन प्लॅन त्यांनी सांगितले आहेत असं तर आता काय करायचं त्यांना काय सांगायचं आता म्हणजे करायचं का नाही करायचं का काय असं म्हणजे मए आता त्यांनी कसं सांगितलेलं आहे मग त्यानी जे सांगितलं आहे ते फक्त सांगतो थोडक्यात म्हणजे म्युच्यल व् फ् एक वेगवेगळ्या फंडांमध्ये तुम् हे तयार करायचं पोर्टफोलिओ म्हणजे तर ते करून देणार त्याच्यामध्ये म् म्हणजे समान रक्कम तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये टाकायची आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर मला वाटतं तीन का पाच वर्षांचा काहीतरी लॉकिंग पिरियड आहे तो लॉकिंग पिरियड झाल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर ते तुम्हाला त्याचे रिटर्न्स चालू होतात असं तर मी त्यांना हां मग त्यांना मी विचारलं म्हटलं म्हणजे प् शेअर बाजाराशी क् लिंक आहे का हे आहे म्हणजे कसं आता एल आय सिच्या पॉलिसी आहेत नं आपल्या मग एल आय सी आणि याच्यामध्ये म्हणलं फरक काय असं तर म्हणे एल आय सीचा ह्याच्याशी काही संबंध नाही शेअर बाजाराशी जरी लिंक असलं तरी त्या काय त्याचं आय आर डी एचं काहीतरी हे आहे त्याला की अमुक अमुक रकमेपर्यंत तुम्हाला सिक्युरिटी आहे म्हणून असं तर तेवढी तुम्ही हे केलंंत त्याच्यामध्ये की तुमचं म्हणजे प्रीमियम तुम्ही जे काय भराल किंवा हे त्याचं काही नुकसान होण्याचं तुमचं हे नाही त्याच्यामध्ये तर तरीसुद्धा आता जवळजवळ पाच ते दहा हजार रुपये महिना म्हणजे असं ते कॅल्क्युलेशन हे होतं म्हणून म्हटलं मी त्यांना पण म्हटलं एकदा म्हटलं विचार मी बोलतो घरी आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे म्हटलं कळवतो तर आता एल आय सी म्हणजे बाकीचं आपलं जे आहे तर आपण तेवढं ते करू शकतो का म्हणजे हा असा मुद्दा आहे हां हां हं हं हं हं हां मग मी एक त्यांना हे करतो एक अंदाज त्यांना अंदाज घेतो त्यांच्याकडनं आणि त्याप्रमाणे बघू मग काय करायचं नाही का ठरवू त्यांना सांगता येईल चालेल ते मग मी आल्यावर बोलतो डिटेल मग काही सगळं हं ओक्के ओक्के चालेल